मी काही दिवसा पहिले ब्ल्यू टूथ वॉच घेतली होती जे इंटेक्स कंपनीची होती घेते वेळेस तर दुकानदारानी सेल करताना मला तिथल्या सेल्समॅननी खूप चांगले सांगितले की त्याचं ब्ल्यू टूथ डिजिटल क्लॉक आहे याच्यावर याला आपण मोबाईल कनेक्ट करू शकतो ह्या ह्याच क्लॉकवर आपण म्युझिक पण वाजवू शकतो वगैरे वगैरे असं भरपूर काही सांगितलं पण जेव्हा ॲक्च्युअली मी घेतली आणि यूज करायला लागलो तर त्यावेळेस भरपूर काही त्यामध्ये प्रॉब्लेम आले के ब्ल्यू टूथ कनेक्ट होत नव्हतं त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे साँग नते वाजत एखादं वाजलं तर मधातच बंद पडायचं ती क्लॉक घडी घडी बंद पडून जायची सुरूच नव्हती होत बराच वेळ मग त्याला तक त्रास घेतो लागत होता की चालू करायला इकडून तिकडून चालू झाली तर टायमिंग चेंज होऊन जात होतं ॲटोमॅटिकली तर ती घड्याळ खूप खराब निघाली जसं त्यांनी सांगितलं सेल्समॅननी या दुकानदारांनी मला तर त्याच्या प्रकारे काहीच नाही निघालं ती एकदम फसवेगिरी झाली आणि ते प्रॉडक्ट खूपच खराब निघालं त्यामुळे त्या प्रॉडक्ट कोणी घेऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि ते प्रॉडक्टबद्दल तर जेवढं सांगणार तेवढं खराबस र राहील कारण की त्या प्रॉडक्टची क्वालिटीच त्या लेवलची नाही आहे फक्त ते फसवेगिरी आहे